ट्युलिप आणि ऑर्किड रोपं जगायला अवघड असते ती खूप काळजी घेतल्याशिवाय टिकत नाही उन्हाळ्यात मी रोपांवर सावली नीट टाकतो भरपूर पाणी देतो आणि सकाळ संध्याकाळ पाणी शिंपडतो थंडीत रोपे घरात घेतो किंवा प्लास्टिक कववरने झाकतो जेणेकरून थंडीचा त्रास होऊ नये